स्तंभलेख जसं की शिलालेख किंवा जे काही आपले स्तंभलेख आहेत जे काही पूर्वजांनी आपल्या पूर्वजांनी म्हणजेच शिवाजी महाराजांनी किंवा मौर्य साम्राज्यांनी जे काही इतिहासिक सांस्कृतिक आ अध्ययन केलं आणि त्यातून त्यांनी जे काही प्राचीन असे स्तंभलेख तयार केले त्या स्तंभलेखाचा आपल्याला आपल्याला आवडतात का आवडतात ते की जेणेकरून त्याबद्दलची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना मिळते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा एक आपली जी काही पूर्वज होते मौर्य साम्राज्य होतं शिवाजी महाराजांचे काही मावळे होते त्याबद्दलचा अभिमान आणि आपणही आपल्या जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे याबद्दलची त्यांना थोडीफार माहिती मिळते जसं की आपण धाडसी कृत्य हे आपल्या जीवनात कसं ठेवलं पाहिजे आणि आपलं कार्य कसं शिखरावर नेलं पाहिजे याबद्दलची त्यांना ती माहिती मिळू शकते त्यामुळं स्तंभलेख हे अतिशय महत्त्वाचे असतात जीवनात आणि स्तंभलेखाबद्दल विद्यार्थ्यांना माहितीही द्यावी त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये स्तंभलेखामुळे भरपूर काही त्यांना फायदा पण होऊ शकतो स्तंभलेख हे मौर्य साम्राज्य इतिहासामध्ये त्यांचा अभ्यासक्रम आहे आणि तो लेकरांपर्यंत पोहोचवला जातो ही आपल्या एक शालेय जीवनामध्ये किंवा जे काही आपल्या शासनाने अभ्यासक्रम ठेवला स्तंभलेखाचा तो फार महत्त्वाचा आहे आणि तो त्यांनी भरपूर काही विचार करूनच विद्यार्थ्यांसाठीच तो स्तंभलेखाचा अभ्यासक्रम ठेवला असेल